काही वर्षापूर्वीचे जुने मोबाईल्स आणि सद्याच्या स्मार्टफोन यामध्ये खूप फरक आहे पहिले एकदम छोटे छोटे आकाराचे फोन येत होते आता मोठे मोठे आहेत छान त्यात व्हिडीओ कॉलचे ॲडव्हान्स सिस्टीम आहे भरपूर प्रकारच्या सवलती आता नवीन मोबाईलमध्ये देण्यात आलेल्या आहे त्या कारणाने आता दूरचाही व्यक्ती आपल्याला जवळचा वाटतो एका मिनिटात झटके पट काम पाच मिनिटाचं काम अगदी काही सेकंदात होऊन जातं जेव्हा पूर्वीचे क मॅसेजेस पाठवायसाठी एवढा वेळ लागत होता टपालाने पाठवा लागत होतं आणखी वेगवेगळे काहीतरी उपाय होते पण आता या फोनमुळं एवढं सोपी झालेलं आहे पहिले रेंज नव्हती आता जिओ जिओच्या रेंजमुळं खूप छान आपल्याला सवलत मिळालेली आहे कुठेही जिओचं रेंज लवकर काम करते माझ्या फोनमध्ये सुद्धा जिओची रे जिओचंच कार्ड आहे पहिले याच्या फ याचं फरक असं आहे की पहिलेचे मोबाईलमध्ये आपण कोणतंही काम जर करायचं म्हटलं जर त्यात मेसेज टाईप करायचं म्हटलं तर बटणं दाबून एवढे करायचं होतं पण आता जर नवीन ॲडव्हान्स सिस्टीम ट्रान्सलेशन सिस्टीम आलेली आहे जर आपण इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं तरी मराठीत आपण त्याचं लिहू शकतो आणि मराठीत जर असेल तरी आपण त्याच्यात इंग्लिशमध्ये लिहू शकतो कनवर्सेशन सिस्टीम असल्यामुळे हे खूप छान आपल्याला सोपं झालं आहे यामुळे आपल्याला ल आपले भावना आपल्या मॅसेजीस लवकरात लवकर इतरांपर्यंत पोहोचवता येतं दर महिन्याला मी दोनशे रुपयाचं रिचार्ज करते आता ते जिओचं रिचार्ज थोडं महाग झाल्यामुळे अडीचशे रुपयाला ते पडते आणि दर महिन्याचं म्हणजे मोबाईलचं हे खूप छान सॉफ्टवेअर आहे मला खूप आवडलं यामुळे आपल्याला सहज सहजतेने कोणतंही काम एकदम सोपी झालेलं आहे फो फक्त फोनच नाही तर त्यामध्ये आता व्हिडिओ कॉलची सुद्धा सवलती मिळालेल्या आहे त्यामुळे इझिली कोणाहीसोबत आपण कन्व्हर्सेशन करू शकतो त्यांना फेस टू फेस पाहू शकतो आ आणि तिथलं अमेरिकेतलं सुद्धा वातावरण आपण भारतात इमॅजिन करू शकतो आणि ते डायरेक डोळ्यानं पाहू सुद्धा शकतो